आमच्या अकोल्यामध्ये मेनासपटेल खूप मोठं हॉस्पिटल आहे त्याची सुविधा पण छान आहे टेटमेंट वगैरे पण डॉक्टर लोकं चांगले करतात तिथं काही पेशंटला प्रॉब्लेम नाही आहे टी नास्ता चायपाणी वगैरे सर्व देऊ शकतात आणि एक देशमुख हॉस्पिटल आहे एक विरवानी हॉस्पिटल आहे मालवकर हॉस्पिटल आहे तिथं पण सर्व हॉस्पिटलमध्ये टेटमेंट वगैरे चांगली आहे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एक डेहनकर हॉस्पिटल आहे बिलाले हॉस्पिटल आहे एक परशांत देशमुक हॉस्पिटल आहे प्रशांत अगरवाल आहे मालोकार हॉस्पिटल आहे सुनील मापारी हॉस्पिटल आहे त्यानंतर एक